तशी तर महाराष्ट्र राज्यातील शिक्षणव्यवस्था खूप चांगली आहे आणि त्यानुसार मला वाटतं आहे निधी पुरवठा पण व्यवस्थित होतोच पण प्रॉब्लेम असा आहे की जे माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षण आहे त्या साइडला थोडासा भर द्यायला हवा आपला जे महाराष्ट्र सरकार आहे जी गव्हर्मेंट आहे त्यांनी कारण की जे उच्च शिक्षण आहे इंजिनियरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स वगैरे तर भरपूर आहे पण ज्या गाव पातळी जिल्हा पातळी नाही म्हणू शकत आपण जे तालुका पातळीवरचे जे शाळा आहे कारण बऱ्याचशा आपण लहान गावांमध्ये जर गेलं तर तिथे शाळेची परिस्थिती जी आहे ती खूप बेक्कार झालेली आहे तिथे जसं की आता मागे अन्नपुरवठ्याची स्कीम होती तर त्या स्कीममध्ये बऱ्याचशा शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं अन्न लहान मुलांना नाही मिळायचं आणि आता हे मी बऱ्याचशा गावांमध्ये छोट्याछोट्या गावांमध्ये जे शाळा बघितल्या आहे तर तिथली परिस्थिती खूप बेकार आहे तिथे व्यवस्थित शेड नाही आहे व्यवस्थित क्लासरूम नाही आहे मुलांना बसण्यासाठी टेबल चेयर डेस्क नाही आहे व्यवस्थित आणि एक टीचर असतात एक असतो एक टीचर दोन दोन तीन तीन क्लासेसला शिकवतात सो ही ही व्यवस्था जी आहे ही सुधारायला हवी आणि ही व्यवस्था सुधारण्यासाठी निधी जो जो देण्यात येतो तो आणखी वाढवण्यात यावा जेणेकरून जे गाव पातळीवरील जे विद्यार्थी आहे त्यांना पण चांगल्या शिक्षणाची सुविधा मिळायला पाहिजे कारण की जर म्हणजे दहावीनंतर वगैरे तर मुलं सहसा बाहेर जातातस पण बरेचसे छोटेछोटे गाव आहे ज्यांना नाही परवडत बाहेर गावाला जायला खूप सारे गरीब घरचे विद्यार्थी असतात ज्यांना नाही परवडत तर कसं करणार पण त्या सुविधा मिळायला पाहिजे आणि रस्ते वगैरे तर आजकाल खूप बनतात आहे जेणेकरून ते जाऊ शकतात पण जर तुमच्या त्या गावातून त्या मुलांना बाहेरगावी जायसाठी जर सुविधाच नसेल त्यांच्याकडे गाडी नाही आहे त्यांच्याकडे सायकल नाही आहे त्यांच्या गावातून रेग्युलर बसेस नाही आहे तर मग ते कसे जातील त्याच्यामुळे हा जो निधी आहे हा हा वाढवून वाढवण्यात येऊन किंवा जो निधी आहे त्यातच एडजस्टमेंट करून जे गाव पातळीवरील जे शिक्षण आहे तालुका लेव्हलचं त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे